मैफिलीच्या गायनामध्ये होणाऱ्या गायकांच्या सादरीकरणामधल्या चुका फार ज्येष्ठ गायकांच्या अशा नाही पण साधारण जे सुरुवात करतात त्यांना बऱ्याचदा असं असतं की छाप किती लवकर आणि कशा पद्धतीनं फार छान पाडता येईल ही चूक या अर्थानं होते की मुळात तो एक विषय असतो तो सांगीतिक विषय मांडण्यासाठी वातावरणनिर्मिती त्यानंतर समोर असलेल्या रसिकांचा तो एक रसास्वादाचा पूर्ण ओवरऑल एक त्यांची स्थिती ह्या पद्धतीनं त्यांना कशा पद्धतीनं त्या रसास्वादाकडं घेऊन जावं हा विचार त्या ह्याच्यामध्ये नसतो आणि तो घाईगडबडीनं तो तिथपर्यंत पोचता येत नाही आणि आपलीच विनाकारण कलाकुसर आपला एक वेगवेगळ्या प्रकारे केलेली ती एक कवायत होते की हे जमतं ते जमतं असं सांगण्याचा तो एक आविर्भाव त्यामध्ये दिसतो आणि ह्या चुका या अर्थानं होतात कारण त्यात परिणामतः या सगळ्या गोष्टींमध्ये मूळ गाणं मूळ गाण्यातलं विचार सुरांची ताकद ह्या सगळ्या गोष्टी बाजूलाच जा राहतात जसं की किशोरीताई बऱ्याचदा म्हणायच्या की अमूक एखादा राग आज किशोरी फार छान गायली असं कोणी मला प्रतिक्रिया दिली तर ते मला माझं अपयश वाटतं याचं कारण म त्यांना मी लक्षात राहिली मी राहिले मी गायलेला तो राग किंवा मी सादर केलेलं ते गीत हे लक्षात नाही राहिलं ते लक्षात राहणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण मी एक माध्यम आहे हा जो विचार आहे हा ह्या विचाराला फाटा फुटणं हीच बऱ्याच अंशी घडली जाणारी गोष्ट आहे ते टाळण्याचा भाग म्हणजे समर्पण आणि शरणागत भाव कलेप्रती असलेला आदर आणि ज्येष्ठांनी केलेलं काम याप्रती असलेला आदर त्यानं ही गोष्ट अगदी सहजपणे टळून जाऊ शकते